हो कुटुंबियांना बागकामामध्ये स्वारस्य आहे ते कधी कधी झाडांना पाणी देऊन देतात छान त्यांच्यामुळे मदत होतात की झाडं आपले सुकणार नाही आणि आपण लावलेले समजा जर आपण एखादी विसरून गेलो कटिंग करायचं तर ते पण करतात फ्रुटिंग्स वगैरे तोडतात छान ग्राफ्टिंग करतात त्यांना पण झाडे फुले संगोपनाचा छ नाद आहे छंद आहे